रासायनिक जंतूनाशके आणि रासायनिक खतं कॉटेज विरीया फिरीया अशी काही जी आहेत ती ह्या सगळ्यांनी खरोखर मातीचा नाश केलेले आम्ही बघतो आहे असं मला वाटतं की त्यामुळं जमीन ही अशी टणक झाली आहे तिला भुसभुशीतपणा गेला आहे त्यामुळं त्याच्यात हवा खेळत नाही हवा नाही खेळणार पिकं चांगली येत नाहीत पीकं भयंकर हे होत आहेत त्यांना मीठ फुटल्यासारखं होतं आहे क्षारपड जमिनी व्हायला लागलेले आहेत खूप बदल झालेला आहे आणि त्यामुळं पीक चांगलं येत नाही आलं तर ते त्याची चव बिघडते आहे खूप बदल झालेले आहेत या पन्नास वर्षात म्हणा आणि भरपूर बदल मला जाणवलेले आहेत यात अगदी पायाला सुद्धा स्पर्श जमिनीचा विचित्र आणि वेगळा वाटतो टणक वाटतो मऊपणा जाणवत नाही आणि त्यासाठी पर्याय मात्र भरपूर आहेत आणि त्यासाठी पर्याय म्हणजे एक मी गो आधारित शेती देशी गायी जी आमची आहे भारतीय उपखंडातली जी जिला वशिंड आहे त्या गाईच्या गोमूत्र शेणाचा जर शिरकाव तुम्ही जमिनीत त्या केला की जी रासायना रासायनिक जंतुनाशकं आणि रासायनिक खतानं खराब झाली आहे तिचाही पोत सुधारू शकतो तिथंही चांगलं पीक येऊ शकतो पण त्याला काही वेळ लागेल पण हा महत्त्वाचा उपाय आहे त्यानंतर नांगरट करणे वगैरे हे आहेच नांगरटीमुळं काय होतं सारखी जमिनीची उलाढाल होते त्यापेक्षा न केलेली काही लोक म्हणतात बरं आहे पण आम्हाला काय त्याचे एवढं अनुभव नाही पण गाईचं गोमूत्र शेण आणि आम्ही वापरलं तर जंतूनाशकाच्या ऐवजी गोमूत्र गायचं शेण वापरा शेणामुळे मी स्वतः ते प्रयोग केलेले आहेत उत्तम असं पीक येतो आहे हा अनुभव मी घेतलेला आहे त्यामुळं हा पर्याय फार चांगला आहे देशी गाय एक गाय असली की बस आणि ती तुम्हाला काहीच खर्चात पाडत नाही इतकं तिचं गोमूत्र आणि शेण हे अतिशय चांगलं आहे या शेतीला ते शेतीत घाला ते श गोमूत्र आणि शेण ज्या शेतात पडतं आहे तिथं तुम्ही जर बघितलं त्याचा गायी चरायला जातात शेण टाकतात त्या शेणाच्या ठिकाणी तुम्ही चार दिवसानं बघितलंंत तर तिथं वनस्पती म्हणजे तण जणतो आम्ही ते असं चांगलं मस्त उगवलेलं असतं हिरवंगार हा अनुभव आम्ही घेतलेला आहे पण त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न पण चालू आहेत की बाबा ही शेती पुढच्या पिढीला आम्हाला शेती चांगली द्यायची असेल तर आम्हाला गो आधारित शेती सेंद्रिय शेती ह्याला पर्याय नाहीत रासायनिक शेती ही अतिशय त्रासदायक आहे त्यामुळं आजार वाढायला लागलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला थांबवायचं असेल तर गो आधारित शेती सेंद्रिय शेती हे करणं अतिशय आपल्याला गरजेचं आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं